रायगड जिल्ह्यामधे सामाजिक कल्याण आणि विकास याच्याशी निगडित विविध उपक्रम आणि कार्यक्रम सध्या सुरू आहेत शिक्षणाचा प्रसार असेल आता आपल्या सर्वांना माहिती आहे की सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा आपल्या भारतीय राज्यघटनेनं तरतूद केलेली आहे आणि त्या पद्धतीने शिक्षणाचा अधिकार हा संपूर्ण बालकांना मग ते शोषित असतील वंचित असतील गरीब असतील गरजू असतील या सर्व बालकांना स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळतो आहे त्याचप्रमाणे आरोग्य सेवेच्या बाबतीत जर विचार केला तर महात्मा गांधी सॉरी महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल त्याच्या अंतर्गतसुद्धा आरोग्य सेवा आपल्याला मिळू शकत आहेत त्याचप्रमाणे गरीबी हटावची घोषणा अनेक राजकारण्यांनी केली होती आणि खऱ्या अर्थानं गरीबीची आणि श्रीमंतीची दरी जी आहे ती आताच्या काळामध्ये कमी होत चाललेली आहे आणि गरीबी कमी करण्यासाठी अनेक पायाभूत योजनांची अंमलबजावणी आपल्या रायगड जिल्ह्यामधे असेल विविध राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील यांच्या माध्यमातून केली जात आहे आणि महिला सबलीकरणाचा जर विचार केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे की महिला सबलीकरण ही केवळ एक दिवसाची गोष्ट नाही आहे तर ती तीनशे पासष्ट दिवस चालत राहणारी एक प्रक्रिया आहे कारण महिलांचं सबलीकरण करणं महिलांचं सक्षमीकरण करणं ह्याच्यासाठी अनेक संघटना आणि सरकार कार्यरत असतं आपल्या सर्वांना माहिती आहे की राजस्तान विरुद्ध विशाखा राजस्तान सरकार विरुद्ध विशाखा ही जी केस आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने महिलांसाठी कामाच्या ठिकाणी असणाऱ्या सोयी सुविधा ह्यांच्याबद्दल आपल्या न्याय निर्णयामध्ये खूप मोठा काही तरतुदी दिलेल्या आहेत की महिलांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण कसं होईल आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ होणार नाही याबद्दल सु माननीय सुप्रीम कोर्टाने विशाखा विरुद्ध राजस्तान सरकार या केसमध्ये आपले काही न्याय निर्णय दिलेले आहेत तर असा विचार करता रायगड जिल्ह्यामध्येसुद्धा शिक्षण आरोग्य सेवा गरीबी कमी करणे आणि महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण यासाठी विविध योजना विविध सरकारी यंत्रणा असतील आणि सामाजिक यंत्रणा असतील यांच्यामार्फत चालू आहेत आणि हे आम्हाला योग्य रीतीने माहिती आहे